जेव्हा लांबचा प्रवास करायचा असतो तेव्हा आपण जो नाश्ता आपल्याला प्रवासमध्ये पचेल असंच नाश्ता केला पाहिजे त्यामध्ये आपण पोहे अजिबात खाल्ले नाहीत पाहिजे पोह्यांनी पित्त होते त्यापेक्षा नाश्ता जर घरामध्ये शेवया असतील तर शेवया शिजवून त्यामध्ये साखर थोडी टाकून खाल्ली पाहिजे किंवा जेवण घेताना जो प्रवासामध्ये पदार्थ टिकेल असाच पदार्थ आपण आपल्यासोबत घेतला पाहिजे किंवा नाहीतर घरामध्ये विविध प्रकारच्या चटण्या बनवल्या असतील तर त्या आपण घेतल्या पाहिजे आपण जेव्हा घरामधून बनवून घेतो आणि ते पदार्थ तसेच कोंडून असतात त्याच्यामुळे ती विटू देखील शक शकतात त्यामुळे पदार्थ घेताना नीट विचार करून आपण ते पदार्थ घेऊन गेलं पाहिजे जेव्हा खडतर ट्रेक असतो जेव्हा आपण ट्रॅकला एखाद्या जातो डोंगरामध्ये एखाद्या उत्साहात तेव्हा आपल्याला खूप तिखट पण खाऊन जमत नाही खूप तिखट खाल्ल्याने जर ट्रेकिंग करताना आपल्याला जर गुळणे आली तर खूप ताप होतो त्यामुळे आपण तिखट पण नाही किंवा गोड पण मध्यम प्रकारे आपण जेवण नाष्टा केला पाहिजे तेव्हा आपला उत्साह ट्रेकिंग करताना टिकून राहतो आणि आपण ट्रेकिंगला जाताना

पाण्याची बॅ बाट बॉटल बॅग छत्री अशा विविध प्रकारचे सामान घेऊन गेल्यानंतर आपल्याला काहीच त्रास होत नाही त्यामुळे नीट विचार करून आपण प्रवास करताना किंवा विविध ट्रेकिंगसाठी जातो डोंगरामध्ये तेव्हा ह्या गोष्टी पाळून आपण गेले पाहिजे आपल्या हातामध्ये ट्रेकिंग करत असताना एक काठी असली तर खूप बरे होते कारण त्या काठीचा आधार घेत घेत आपण पुढे जाऊ शकतो त्यामुळे अशा प्रकारे ट्रॅकिंगला जाताना किंवा प्रवासासाठी जाताना हे आपण जपले की आपल्याला काहीच कशा प्रकारेच त्रास होत नाही